मी मागच्या दिवाळीला एक वॉच बोलवली होती डिझोची जी रियलमीची सब ब्रँड आहे डिझो स्पोर्ट वॉच टू ती ग्रे कलरमध्ये होती ती आणि तिची तिची कॉलेटी तिची बिल्ड कॉलेटी आणि तिची तिची जी फीचर्स आहे ते खूप छान आहेत आणि स्पोर्टी मोड आहे त्याच्यामध्ये आणि अजूनही तिला काहीही झालं नाही न् वॉटर रझिस्टंसी इतकी सुंदर आहे की मी तिला स्विमिंग क स्विमिंगसुद्धा करू शकते ह्या वॉसनी तर मला तरी हा प्रोडक खूप आवडलेला आहे आणि माझा एका वर्षाचा एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगत आहे